क्रीडा क्षेत्रातले प्रशिक्षक आणि प्रशिक्षकांची भूमिका याबद्दल मला खूप काही सांगायचे आहे तर ते हे क्रीडाक्षेत्रातील प्रशिक्षक आणि प्रशिक्षकांची भूमिका खेळाडूंना कसे सुधारण्यात आणि यशस्वी होण्यात मदत करते याचं मला तुम्हाला सांगायचं आहे तर पाह्यला गेलं तर मी माझा अनुभव सांगतो मी शालेय जीवनात खो खो हा खेळ भरपूर प्रकारे चांगला खेळत होतो तर त्यावेळी असा हा खेळ हा आमचा नऊ लोकांचा तरी होता तर त्यासाठी आम्हाला प्रशिक्षक म्हणून आमचे सर होते की ते सरां स्वतः आधी खो खो खेळलेले होते आणि त्यांना त्यांचा खूप अनुभव होता ते स्टेट लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला पण खेळलेले सर होते त्यामुळे त्यांना मेडल्स वगैरे सर्टफिकेट भेटलेले होते आणि ते खू त्यांना खूप जोमाचा अनुभव असल्यामुळे ते आमचे प्र पी टी शिक्षक आणि प्रशिक्षक म्हणून आम्हाला आले होते तर त्यावेळी खो खो हा खेळ खेळण्यासाठी आम्हाला एक तर रनिंग हा महत्वाचाच त्यात भाग असतो आणि तो रनिंग करण्यासाठी आम्हाला रोज सकाळी सकाळी पहाटे उठून रनिंग करावे लागायची तर त्यासाठी आम्हाला काय उठणं जायचं नव्हतं तर आम्ही हॉस्टेलला झोपलेलोच असायचो तर हे सर आम्हाला रोज पहाटे पाच वाजता स्वतः उठून आवरून आणि सो सगळं स्वच्छ करून हॉस्टेल वगैरे ते इथे येत होते आणि आम्हाला उठवून न्यायचे तर ते आम्हाला आमच्यासोबत पळत त्या वयात त्यांचं वय नाही म्हटलं तरी एक अडतीस ते चाळीस होतं आणि आमचं वय म्हटलं तरी एक अठरा ते एकोणीस वर्ष तर ते प्रशिक्षक आमच्यासोबत येऊन आमच्यासोबत पळायचे चार चार पाच पाच किलोमीटर आमच्याबरोबर धाव घ्यायचे तर त्यांचं ते थकून जात नव्हते पण आम्ही थकून जायचो एवढी त्यांच्या आधीची पण मेहनत होते ही मेहनत कशामुळे होते की ते त्यांना अनुभवलं आहे ते स्वतः ज्या वेळेस एक खेळाडू म्हणून होते त्यावेळेस त्यांना स्वतः हे सगळं कष्ट केलेलं होतं ते त्यांना आज खूप मदत करतं आनि तो त्यांचा आम्हाला भरपूर सारा अनुभव आजकाल पण आम्हाला सांगतात तर ते आम्हाला असं सांगतात की तुम्ही खेळाडू म्हणून देशाचं पण भविष्य लढवा आणि देशाचं भविष्य चांगलं करा आणिक ह्यामधून आपल्या देशाला पुढे न्या हे आम्हाला ते नेहमी सांगत असतात आणि त्यांचं एक चांगलं मार्गदर्शन म्हणजे वेळेची नियमितता तर वेळ ही काळजीपूर्वक वापरले पाहिजे वेळेनुसार उठलं पाहिजे वेळेनुसार वेळेतच काम झालं पाहिजे ह्यांनी आम्हाला त्यांची दिलेली ती शिकवण होती आणि ते स्वतः ते त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये ते ते करतात